हो मला रोपांच्यात खूप आवड आहे बगीचाची खूप आवड आहे त्यामुळे मी विविध ठिकाणी प जे प्रदर्शनं होतात फुलांचे झाडांचे तिथे आवर्जून भेट देत असते कारण तिथे खूप विविध प्रकारची झाडं असतात फुलं असतात त्यामुळे आपल्याही ज्ञानात खूप छान पद्धतीने भर पडते खूप नवनवीन माहिती मिळते नवीन नवीन आपल्याला कल्पना मिळतात त्याच्यामुळे मी नक्कीच प्रदर्शनांना भेट देत असते तिथून द अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रे जे आहेत तर सामुग्री त्याबद्दल देखील आपल्याला माहिती ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते त्यामुळे फुलांच्या सजावटीचे देखावे जसं आपण फ्लॉवर पॉट वगैरे असे जे आपण घरामध्ये स सजावट करतो फुलांची प आ आजकाल नवीन पद्धत निघाली की फुलांच्या पाकळ्यापासून सु देखील सजावट केली जाते रांगोळीसाठी पायघड्या घातल्या जातात लग्नामध्ये मुंजीमध्ये न ते देखील खूप मग छान फुलांची सजावट कशी असते हे प्रदर्शनाच्या माध्यमातनं आपल्याला बघायला मिळते न त्यामुळे मी प्रदर्शनांना भेट देते आणि तिथे काय आहे कसं आहे हे बघून घेते शिकते आणि ते घरी येऊन तसं करण्याचा प्रयत्न करते कारण मला आवड आहे त्या त्याची त्यामुळे मी नक्कीच प वेगवेगळ्या प्रदर्शनांना रोपांच्या यांना नक्कीच भेट देते